मी याबद्दल असं सांगेल की गा गावाकडे आणि शहराकडे हे खूप मोठे हे झालेले आहे वहम की ग श श गावाकडून शहराकडे तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे पण ती तेवढीच खराब होत चाललेली आहे तुम्ही विचार करा की तुम्ही शहरात राहत असाल आणि तु तु तुम्हाला बा बाजूच्या काकू वगैरे येऊन तु तुम्हाला काय म्हणत असतील की तु तुम्ही जे जेवण केलं का तुम्हाला हे केलं का नाही शहराकडे असं नाही म्हणत गावाकडे समजा जर तुम्ही गेले तर गा गावाकडे सगळे सगळेजणं असे म्हणता की ते ते की स समजा गो तुम्ही जेवण केलं का नसेल केलं तर तुम्ही गावाला चालले का आणि तुम्ही मुंबई आणि ह्याच्या शेहरात गेले ना अन तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहायला गेले तर दुसऱ्यांचे दरवाजे पण नाही उघडत असेच की ते सारखे बसवून ठेवलेले त्यांनी ते ते कसे करता की स समजा भाडेकरी आहे तो त्याच्या कामाला चालला जातो सकाळी बाया घरात एकटं राहतात हातात टी व्हीचा रीमोट आणि टी व्ही सास बहू सिरियल पाहत राहतात फक्त त्या आणि त्यांनी असं नाही करायला पाहिजे आजूबाजूच्यांना हे करायला पाहिजे तुम्ही मागच्या वर्षीचं हे पाहून घ्या ना लॉकडाऊनमध्ये कितीजणांनी हे के केले बे बेरोजगरामध्ये की किती जणांनी पार्टनरशिपमध्ये हे उघडलेले गावाकडे की गावाकडे शंभर टक्के लोकांनी पार्टनरशिपमध्ये बिझनेस उघडलेला आहे पण शहराकडे एका पण याने पार्टनरशिपमध्ये बिग बिझनेस उघडला नाही आहे लॉकडाऊनमध्ये तुम्ही विचार करा